मला पुस्तकं वाचायला आवडतात पुस्तकं वाचण्याचा मला छंद आहे त्याच्यामुळे मी वेगवेगळ्या लायबरी ज्या आहेत त्यांना मी भेट देते मला जास्तीत जास्त लायबरीमध्ये जाऊन बसून वाचायला खूप आवडते जसं आमच्या युनिवर्सिटीमध्ये लायब्ररी आहे अकोल्यामध्ये तिथे मी अकोल्यामध्ये पण जाते यवतमाळमध्ये आहे तिथे यवतमाळमध्ये पण जाते नागपूर युनिवर्सिटीची लायब्ररी आहे तिथेही मी जाऊन वाचते त्याच्या व्यतिरिक्त मी महाडला गेलेली महाडला एक ल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लायब्ररी आहे तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तका ठेवलेल्या आहेत त्यांचा संग्रह केलेला आहे तर ते मला खूप आवडलेल्या होत्या त्या पुस्तका तिथल्या आणि तिथे बसून मी बराच वेळ माझा घालवलेला होता माझ्या घरी पण माझी एक थोडी वैयक्तिक लायब्ररी आहे त्यामध्ये थोड्या प वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तका आहेत काही ज्या आहेत काही ऑथरच्या पुस्तका आहेत आणि काही मॅथ्सच्या पण पुस्तका आहेत मला त्या वाचायला आवडतात मी कुठेही गेली मला पुस्तका दिसल्या तर मी त्या घेऊन येते आणि घेऊन मी माझ्याकडे माझ्या घरी लायब्ररीमध्ये मी ठेवते आणि मला जसा वेळ भेटेल मी त्यानुसार मी त्याचं वाचन करते मला असं वाटते की माझ्या स्वप्नामध्ये एक लायब्ररीचं चित्र आहे की माझ्याकडे खूप छान सुंदर मोठ्ठी लायब्ररी असावी तिथे सर्व ऑथरची पुस्तकं असावीत आणि वेगवेगळ्या प्रकारचे असावेत आणि मी जी कधीही हवी असेल ती पुस्तक मला काढून वाचता येईल असं वाळा मला वाटते तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे थोड्या प्रमाणात आहे परंतु मी माझी कल्पना जी आहे ती साकारण्याचा प्रयत्न करते आहे आणि पुढे सगळं मी प्रयत्न करेल तर मी अशा वेगवेगळ्या लायब्ररींना ग्रंथालयांना मी भेटी देते आणि त्यामधून मला खूप काही पुस्तकांची नावे आणि पुस्तकांबद्दल माहितीसुद्धा मिळते